भारतामध्ये म्हटलं तर आपल्याकडे खूप देवस्थानं आहेत आणि उत्सवप्रिय सण समारंभ आवडणारा असा आपला हा भारतीय समाज आहे अगदी गंगोत्री अमनोत्री चारधाम यात्रा किंवा काशी वाराणसी हरिद्वार या ठिकाणी होणारी गंगेची आरती अतिशय प्रेक्षणीय बघण्यासारखी असते ह्या गंगा आरतीसाठी अनेक लोकं दररोज खूप प्रमाणात लोकं त्या ठिकाणी उपस्थित राहत असतात महाराष्ट्रात म्हटलं तर पंढरपूरचा पांडुरंग किंवा विठ्ठल हे महाराष्ट्राचं अगदी म दैवत ह्या पंढरपूरच्या विठ्ठलाच्या भक्तीभोवती भा महाराष्ट्रातल्या अनेक संतांनी रुजवलेली परंपरा आहे ती म्हणजे वारीची आषाढी एकादशीला पंढरपूरची वारी असते त्यासाठी महिना महिना आधीपासून काही अनेक संतांच्या पालख्या आपापल्या मूळ स्थानापासून वारकरी दिंड्या च्या बरोबर पंढरपूरच्या वाटेनं चालत जात असतात सगळं आपलं सांसारिक सुखदुःख आपले व्यवहार हे सगळं बाजूला ठेऊन केवळ पांडुरंगाच्या नावामध्ये गात गात आणि त्यातच तल्लीन होत हे सर्वजणं पंढरीला पोहचतात आणि आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येनं वारकरी भक्तमंडळी ही पंढरपूरामध्ये जमा होतात त्यांचं दर्शन पण पांडुरंगाचं दर्शन घेणं हा त्यांच्यासाठी अवर्णनीय आनंद असतो वारीमध्ये आ येणं अनेक खेळ फुगड्या असतील टाळांचा गजर असेल अभंग गायन आणखीन टाळ वादन भारुडं असे अनेक प्रकारचे हे गात गात ते जात असतात पांडुरंगाचं नामस्मरण करत जात असतात आणि पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंगाचं निदान कळस दर्शन तरी व्हावं ही इच्छा घेऊन मनापासनं अनेक वारकरी ला दर दरवर्षी हजारो किलोमीटर्सचा प्रवास करून तिथे आपल्या पंढरपूरला जात असतात तसाच दुसरा एक मोठा उत्सव महाराष्ट्रामध्ये बन साजरा केला जाणारा म्हणजे पुण्यातला गणेशोत्सव लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या या गणेशोत्सवाला अनेक ह शंभर एक वर्षांपेक्षा जास्तची परंपरा आहे आणि त्याचं स्वरूपही दिवसेंदिवस बदलत गेलं आहे पण तरीही तो गणेशोत्सव बघण्यासाठी राज्यातून अनेक ठिकाणाहून अनेक लोकं इथे पुण्यामध्ये येत असतात आणि तो दहा दिवसांचा गणेशोत्सव अगदी छान प्रकारे साजरा केला जातो